आधुनिक जगात विकासासोबत प्रकृतीला सोबत घेण्यास घेण्यासाठी मानव तयार नाही त्यामुळे आम्हाला इतिहासामध्ये अनेक असे घटना बघण्यात आली की त्या प्र प्रकृती असंतुलनमुळे तयार झालेली आहे प्रथम यु युक्रेनमध्ये एक ज्वालामुखी फटला होता त्यामध्ये बघ बघितलं तर त्याचं कारण मुख्य त्यातील प्राकृतिक असंतुलन तिथे अनेक प्रकारचे का कार्य म्हणजे ते खननाचे कार्य वगैरे सुरू होते त्या खननच्या कार्यात मानवानी कितीही ब भा किती हातभभार लावले होते आणि त्यांना हे का का कळत नाही मान मानवाला की जे प्राकृतिक तयार आहे त्यांना हात लावू नये आणि त्याचसोबत आपल्या व इंडियामध्ये पण तसंच आहे इंडियामध्ये जे बादल व फटने वगे भूकंप वगैरे हे सर्व घटना घडलेली होती त्या घटनामध्ये प्राकृतिक असंतुलननाचेच कारण आहे